हिरो एच एफ डिलक्स होंडा शाईन टी वी एस विक्टर हुनदय आय एक्स थर्टी फाईव टाटा पंच टाटा हेॅक्टर टाटा सफारी मारुती सुजूकी एर्टिगा मारुती एट हंड्रेड मारुती सुजूकी स्विफ्ट मारूुती सुजूकी स्विफ्ट डिझायर किया कार्निवल किया सोनेट